लग्न म्हणले की डान्स नृत्य संगीत कला हे सगळं आलंच लग्न हे काय नेहमी नेहमी होत नाही त्यामुळे आपली अशी इच्छा असते की जे पण आपल्या इच्छा आहे त्या आपण सगळ्या पूर्ण करून घ्याव्या स डान्सच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून ते सगळं आपलं म्हणजे आपल्या इच्छा आपण पूर्ण कराय पाहिजे तरं नृत्य नृत्य ही एक अशी कला आहे जी ज्याच्यामुळे म्हणजे आपण स्वतः जेव्हा नाचतो तेव्हा जेव्हा गाणं लागतं तेव्हा दुसऱ्यांचीही पाय थिरकतात आपल्यासोबत तेही नाचू लागतात याला जे बोलतो आपण ते म्हणजे नृत्य म्हणजे आपण एकट्याने डान्स करत असलो तर आपण एकटे नाचणार तेव्हा दुसरेपण सामील होणार आपल्यामध्ये नृत्यामध्ये असे खूप प्रकार आहेत जसे की हिपहॉप शास्त्रीय नृत्य किंवा बेले डान्स असं नॉर्मल म्हणजे आपण जे आपण लग्नात वगैरे करतो किंवा एखाद्या हेच्यामध्ये कुठला सांस्कृतिक कार्यक्रम असेल जसं की गनेश उत्सव वगैरे दांडिया वगैरे हे आपण कुठले पण हे करतो ते फ्री स्टाईल असतात डान्स म्हणजे आपण त्यातला काय असं स्टेप्स वगैरे बसवावं नाही लागत किंवा म्हणजे आपल्या आपल्या मनातून येतो तो डा डान्स तो अचानकपणे होऊन जातो ते ॲटोमॅटिक जसं आपण गाणं ऐकतो तशाप्रमाणे आपल्याला ते आपण ऐकतो तेव्हा जे आपल्या डोक्यामध्ये अ तसं म्हणजे इमॅजिन करत असतो की बबा हां तर हा असा वर्ड आहे तर आपण म्हणजे अशी स्टेप केली पाहिजे तर ते तसं नॅचरली आपल्यामधून ते होऊन जातं तर त्यालाच फ्री स्टाईल डान्स वगैरे असं बोलतात आणि बाहेर देशामध्ये तर खूप साऱ्या पद्धती आहेत तर डान्सच्या वेगवेगळ्या पण लग्नात वगैरे असं म्हणजे कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हटलं तर आपण मोस्टली तर फ्री स्टाईलच करतो त्याच्यामध्ये तर खूप सारे गाणी असतात असे हिंदी म्हणा किंवा मराठी म्हणा जास्तकरून तर हिंदी साँग्सच आहेत हिंदीच गाणी आहेत डान्ससाठी फेमस आणि त्याच्यामध्ये पण जर रिमिक्स वगैरे असेल तर मग ते अजूनच छान वाटतं असं डी जेवरती जेव्हा आपण गाणी लावतो रिमिक्स गाणे वगैरे तर त्या त्याचा म्हणजे आपण खूप चांगला प्रकारे म्हणजे त्यात आ आनंद लुटू शकतो आपण डान्स करून वगैरे म्हणा किंवा म्हणजे अजून कायपण करून तर ते जे छान पण वाटते की लग्नामध्ये आपण बबा डी जे वगैरे लावला आहे जसे रिमिक्स असे गाणे आहेत म्हणजे एकच गाणं असेल तर ते बोर होतं जरा पूर्ण पण डान्स करेपर्यंत समोरच्याला बघणाऱ्यालासुद्धा पण जरा पण थोडे थोडे असे घेऊन म्हणजे प्रत्येक पाचसहा गाण्यांचा एक एक जरी कडवं घेतलं तरी ते खूप म्हणजे सुंदर वाटतं स्वतःलापण आणि बघणाऱ्यांना पण तर त्याच्यामुळे ते समोरचे प्रेक्षकसुद्धा आणि आपणसुद्धा छान त्याचा आनंद घे घेऊ शकतो आपण ते म्हणजे घेतोच त्यामुळे लोकांना पण आवडतं आपल्याला पण चांगलं वाटतं की बबा हां आपण केलं एन्जॉय छान झाला हा डान्स मस्त बसलं हे गाणं असं वगैरे तर चांगलं वाटतं